हॅलो लग्नामध्ये वधूला हुंडा देतात कारण काय असते माहिती आहे का लग्नामध्ये हुंडा दिला नाही तर त्या मुलीचं मुलीला वागणूक चांगली मिळत नाही आणि वागणूक चांगली मिळत नाही तर त्यामधी झगडे होतात दोघांमध्ये संसार विस्कटण्याचा परिणाम होतो आणि हुंडा दिल्यानंतर त्यांचं काही सर्व काही व्यवस्थित चालते कारण हुंडा प्रथा ही पुरातनपासून आहे आणि लग्नामध्ये लग्नामध्ये ज्या भेटवस्तू दिल्या जातात कपाट आहे टी व्ही ए फ्रीज आहे पलंग आहे ह्या वस्तू दिल्या जातात कारण ह्या वस्तू गिफ्ट म्हणू सप्रेम भेट म्हणून देतात लोक कारण लग्नामध्ये जे बरेचसे वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी येतात लग्नामध्ये त्यांना अक्षदा दिल्या जातात त्या अक्षदा त्यांच्यावर उधळल्या जातात लग्नामध्ये बराचसा खर्च होतो अं लग्नामध्ये बरासचा खर्च होतो लग्नामधी अं नवनवीन प्रकारचे लोक येतात कसे जसं नातेवाईक भाऊबहीण मामामावशी बरेचसे लोक येतात त्यामुळे लग्नाची शोभा वाढते आणि लग्नामधी हरएक माणूस भेटवस्तू देतो अं कोणी अंगठी देते कोणी सोनं देतय म्हणजे ज्या परीनं ज्याची ऐपत असेल त्या परीनं तो समजा त्या वरवधूला सप्रेम भेट देतो बाकी लग्नामध्ये हुंडा घेणे बरोबर हुंडा घेणे हा शासनाने बराच काळापासून बंदी लावलेली आहे परंतु काही ठिकाणी हुंडाबंदी आहे पण अजूनबी काही ठिकाणी हुंडा घेतात पण कायद्याने मला तरी असं वाटतयं की हुंडा घेऊ नये हुंडा जर नाही घेतला औ तर माझं मत आहे की बा देशाची प्रगती होईल उन्नती होईल आणि देशाला खरंच स्वातंत्र्य मिळल मिळालं असं मला ग्राह्य धरले जातील